आम्ही फुले रोपे फुले लावण्यासाठी गावात आम्ही बिया गोळा करतोत नर्सरीमधुनं आम्ही रोपे गोळा करतोत आणि कोणाच्या झाडाला बिया आले त्याज बि शेजारकडून बि घेतो त्याजे रोपे घेतोत आणि आम्ही त्याचे रोपे तयार करतो आणि ह्या रोपापासून अनेक रोपं लावून उत्पन्न तयार करतो बिया तयार केले की बिया हे करून ते रोपं तयार करून तिच्यापासून आम्ही रोपं तयार करून लावतो आणि तेजे फु फुलं फळं येतात त्याच्यामुळं ते काय होतात फुलामुळं सगळे झाडे सुंदर दिसते न नर्सरी चांगली वाटते शेजारीच नर्सरी माझ्या पुतण्याकडं नर्सरी आहे त्याच्या नर्सरीमधनं मी गुलाबाचे इतरही अनेक फुलांचे झाडे आणली आणि बागेत घरच्या बागेमध्ये परसात बागेत लावली चाफ्याचं झाड लावलं चंदनाचं झाड लावलं आणि पारिजातकाचं झाड लावलं रोजची पारिजातकाची फुले खूप मिळतात सगळे झाडांची फुलं मिळतात व त्याचा सुगंध सुंदर येतो आणि बागेमध्ये छान वाटतं बसायला पण चांगलं वाटतं अशा बिया तयार होतात त्याच्या बिया तयार होऊन आम्ही पण लोकांना बिया नंतर देतो